कण्हेरी म्हणून एक पदार्थ आहे तो मी कोणी आजारी असलं की कारण त्याने खूप ताकद मिळते कण्हेरी बनवतात जी रव्यापासून बनवता रवा भाजून आपण रव्याची खीर करतो तशीच रव्याची खीर दुधातली खीर करायची त्याने खूप ताकद येते त्यामुळं कण्हेरी हा जो प्रकार आहे तो कोणी आजारी असल्यावर आम्ही आमच्या घरी बनवतो थोडक्यात सांगतो कणे कण्हेरी बनवताना रवा भाजून घ्यायचा त्याच्यानंतर दूध तापवून घ्यायचं त्या दुधात थोडंशी एखादं हळदीचं पान थोडीशी वेलची थोडीशी जायफळाची पूड घालायची दूध शिजलं की त्यात थोडी साखर घालायची आणि त्यात भाजलेला रवा घालायचा साखरेऐवजी गूळ वापरलं तर उत्तम कारण गुळाने जरा चांगल असतं आरोग्यासाठी मग गूळ घालायचं आणि ते असं पातळशी ती खीर बनवून घ्यायची ज्याला आमच्याकडे कण्हेरी म्हणतात तर कण्हेरी हा प्रकार आम्ही कोणी आजारी असलं कारण त्याने तरतरी येते आणि पेज म्हणून एक प्रकार असतो म्हणजे पेज उकडलेले तांदळाची करतात ती पेज हे दोन प्रकार आम्ही आमच्या घरी करतो